नमस्कार सर पाण्यामुळे आणि वादळामुळे शेतीचं नुकसान झालेलं आहे मागच्या वेळेस पण असंच झालं आहे तुमचा सर्वेयर येऊन माहिती देऊन गेला होता सर्वे नुकसानाची भरपाई पण भेटली होती सरकारकडून तर यावेळेस पण नुकसान झालेलं आहे तर यावेळेस तुमचा सर्वेअर वगैरे कोणी आलेला नाही आहे सर्वेअर चे माहितीसाठी काय कॉन्टॅक वगैरे भेटेल का सर माहिती भेटेल का कधी पर्यंत येईल काय येईल सर आणि नुकसानीची भरपाई किती पर्यंत भेटेल म्हणजे किती पैसे भेटतील काय नुकसान तर फार झालेलं आहे पण किती पैसे भेटतील काय असा अंदाज वगैरे काही देऊ शकाल का तुम्ही माहिती वगैरे व अशा टप्प्यातील की काय अशी काही माहिती वगैरे देऊ शकाल का तुम्ही आणि तुमच्या कंपनला मी कंप्लेंट पण टाकलेली आहे कंप्लेंटचा पण काही रिव्यू नाही आलेला आहे अजून की बुवा एक कंप्लेंट तुमची घेतली नाही घेतली असं पण काय अजून आलेलं नाही नाही तुमच्या कंपनीकडून काही फोन आला आम्ही कंपलेन तर केली आहे पण तुमचा माणूस पण नाही आला अजून काही नाही कधीपर्यंत येईल काय असे त्याची माहिती भेटू शकेल का आम्हाला